हॅलो हां हाय शुभ्रा का हां एकदम ठीक आहे तुमचं कसं चाललं आहे हो हो अच्छा मी काय बोलतो तुमच्याकडे ते मा लास्ट टाईमचं जे लग्न होतं ना हं ते कार्यक्रम जो अरेंज केला होता त्याबद्दल माहिती पाहिजे होती तर ते तुम्ही सगळं काय एका कंपनीला कोणाला हे केलेलं का आधीपासून जे सगळं अरेंजमेंट केलेली ती कोणाला दिलेलं काँट्रॅक्ट दिलेलं वेडिंग हां हां अच्छा हां अच्छा हां अच्छा मेहेंदी वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये सगळंच आहे ना हळद वगैरे हळद समारंभ अच्छा जमलं अच्छा ह हळद हळदीचा कार्यक्रम वेगळा त्याच्यानं लग्नाचा आणि अजून काय होतं त्याच्यामध्ये खर्चाचं ना बजेट बजेट तर हेच आहे आपण जसं ठरवू तसं आहे ना त्याच्यात हं

हो बरोबर

अच्छा आणि फोटोग्राफरचं काही आहे वेळ आहे का तुमच्याजवळ फोटोग्राफर विडियो

ओके ओके हां माझे फोटो फोटो शूट आणि विडीयो पण ए फोटो फोटो आणि विडीयो दोन्ही पण अच्छा अच्छा म्हणजे तीनही म्हये पूर्ण पूर्ण प्रोग्राम अरेंज करून दिला तर हळ हळदीपासून ते लग्नाच्या हेपर्यंत हां

अच्छा म्हये आपण आपण अरेंज आपण सांगू तसं ए हे त्याप्रमाणे करतात आणि हं हं हां अच्छा आणि प्री वेडिंग शूट प्री वेडिंग शूटमधे हे असते त्याच्यामधे त्याचे वेगळेचं चार्जेस आहेत त्याच्यामधे एक विडियो होता अच्छा म्हणजे आ आपण त्यांना अगोदर सांगायला पाहिजे पहिले लोकेशन सांगावं लागेल आणि प्री वेडिंगचं पुढे कुठे अरेंज हां ओके ओके ओके चालेल न सांग ओके बाय बाय